लांब पल्ल्याचा बाईकिंगमध्ये प्रवास निरोगी असतो कारण माझं माझी उंची मोठी असल्यामुळे मला तर लांब पल्ल्याची बाईकच जास्त आवडतं आणि रस्त्यावर खाण्याचे खाद्यपदार्थ म्हटलं तर मॅगी झालं ऑइली खाद्यपदार्थला तर आम्ही टाळत असतो म्हणा कारण बॉडींवरती पडलेला बॉडींवरती खूप जास्त इफेक्ट पडतो आपण जर कुठे बाईकिंगला जातोय तर तुमचं शरीर हे निरोगी असलं पाहिजे तुम्हाला कुठली इजा नाही झाली पाहिजे आणि बाईक चालवत असताना पाठदुखी हा तर सहसा होत नाही म्हणा पण जर तुमचं बसण्याची पद्धत जर वेगळी झाली आणि जर खूपच जास्त लांबचा प्रवास झाला तर हे होणे शक्य आहे पण याचं याचं याचं याला दूर करण्याकरिता ते जे असतं की तुम्ही बाईक चालवत असताना एखादा शॉर्ट ब्रेक घ्यावा जेणेकरून ही पाठदुखी तुम्हाला होणार नाही